मी धावण्याची शह उद्दिष्ट ही म्हणजे कशी ठरवतो की मला मला धावताना मी पहिलाच आलो पाहिजे असं मी उद्दिष्ट ठेवतो की माझ्या पाठीमागं कोणीच नं माझ्या पाठीमागं सर्व असले पाहिजे आणि मी सर्वात समोर असलं पाहिजे हीच मला वाटत असतं आणि मी जर दुसऱ्यांना असं प्रोत्साहन दिलं असेल की कोणी कसं धावण्याच्या मागे हे करायला पाहिजे तर त्यांनी मी असं बोलू इच्छितो की धावण्यामुळे शरीर खूप बळकट होऊन जातं मजबूत होतं आणि हाईट उंची वगैरे चांगली वाढत जाते तर मी त्यांना पण हीच सांगू इच्छितो की धावणं खूप चांगलं आहे आणि माझा धावपट्टू सर्वात प्रसिद्ध धावपट्टू हुसेन बोल्ट हा सर्वांचाच म्हणजे आवडता आहे आणि माझं तर पण खूप आवडता आहे कारण की तो धावण्याच्यामध्ये खूप पागल आहे म्हणजे तो तू खूप म्हणजे नऊ सेकंंदात तो एक एक दोन दोन किलोमीटर असाच पार करून टाकतो त्या नऊ सेकंदात त तू हा आणि खूप ना ते आहे खूप साऱ्या शर्यती वगैरे तो जिंकलेला आहे आणि म्हणून मला तो आवडतो आणि मी पण त्याच्यावानी बनू इच्छितो धन्यवाद